मला उंचीची भीती खरं तर कधीच नव्हती पण तरीसुद्धा मला चढताना कधी कधी थोडीशी भीती वाटायची कारण असं वाटायचं की अरे बापरे आपण चढतो आहे खरं आणि मागे तोल गेला तर मग आपण मागे पडणार आहोत का आणि जिन्यावरनं गडगडत जाणार आहोत का असं वाटत होतं कारण कधी काळी मला एकदा फक्त व्हर्टिगोचा त्रास झाला होता आणि तो जो व्हर्टिगो आहे तो पोजिशनल व्हर्टिगो होता त्यामुळे असं मला कधीतरी वाटून जातं जिना चढत असताना चौथ्या मजल्यावर वगैरे लिफ्ट नाही आहे तशी मी थोडीशी आळशी पण आहे लिफ्ट असेल तर लिफ्टने जाऊ असं मला वाटतं पण ह्या भीतीमधून बाहेर पडताना असा मी विचार केला की असं का बरं होणारे आपल्या पायामधलं जे आहे घातलेलं पायताण ते व्यवस्थित आहे आपण अतिशय फर्मली पाय ठेऊन चालतो असं चवड्यावर चालत नाही किंवा अगदी टाचेवरती प्रेशर देऊन आपण उभं नाही राहात त्यामुळे आपला हा पाय जर का पायरीवरती नीटपणे रोवलेला गेलेला असेल तर मग पडायची भीतीच नाही आहे आणि मग पडायची भीती नाही आहे आणि आपण जर का सपोज आपल्याला वाटलं तर जर का आपण बार धरून चढलो तर मग प्रश्नच येणार नाही पण मला हे केव्हा रिअलाइज झालं की आम्ही श्रीलंकेला गेलो होतो आणि तिथं फोर्ट सिग्रिया म्हणून एक मोठा किल्ला आहे तो आम्ही बघायला गेलो होतो आणि त्या फोर्ट सिग्रियाच्या ज्या पायऱ्या होत्या त्या म्हणजे अशा अशा खड्या पायऱ्या होत्या बरं का आणि एक आधी मी म्हटल्यासारखं मी थोडीशी आळशी आहे मला चढायचं जरा क्या जरा व्यायामाचा कंटाळा आहे मी म्हटलं जाऊ दे ना वर जाऊन तरी आपण काय बघणार आहोत कशाला एवढा मेला तड तड तड तड करत तो एवढा जिना चढायचा आणि ते कसा होता दोन्ही साईडला रेलिंग नाही एका बाजूलाच रेलिंग मग मध्येच अशा खड्या पायऱ्या मध्येच अशा तिरक्या पायऱ्या मग मध्येच त्या शेजारच्या दगडालाच हात लावा पण मग जाऊ देत ऐंशी टक्के चढून गेल्यावर मग मी सुचित्रा भावेला म्हटलं की सुचित्रा जाऊ दे गं बाई तू आणि मी आपण दोघी आता इथंच बसूयात तर मग शेवटी असा विचार केला इथपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के चढत आलो आहे आणि दहा टक्क्याकरता कशाला थांबायचं आहे बरं आपल्याला भीती नाही वाटत आहे थोडंसं एक ॲप्रिहेन्शन आहे म्हणजे थोडीशी शंका आहे किंवा भयगंड आहे थोडासा फार नाही आहे तर मग चला इथपर्यंत आलो ऐंशी तिथे पंच्याऐंशी तर मग जाऊ दे आपण वर चढूनच बघुयात आणि मग चढून गेलो आम्ही दोघीजणी आणि वर गेल्यावर इतकं छान वाटलं इतकं विहंगम दृश्य होतं नाही मग असं वाटलं बरं झालं हां आपण त्या भीतीवरती आपण मात केली आणि चढून आलो ते उत्तम झालं